माझे आवडते लेखक तर संत नामदेव आणि संत जनाबाई आहे त्यांचे अमंग अभंग वगैरे खूप छान छान असतात आणि त्यांनी लिहिले पण आहे आणि ते अभंग लिहित असतात त्यांचे मीनिंग वगैरे समजून घेणे हे खूप छान असते म्हणजे त्यांच्या मो त्या अभंगाद्वारे आपल्याला मोटिवेशन मिळत असते प्रेरणा मिळत असते आपण त्या अभंगामध्ये पुष्कळ काही शिकू म्हणजे शिकू शकत शिकू शकत असतो खूप काही ज्ञान मिळत असते आवडीनिवडी आणि समाजामध्ये कसं राहायचं कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करायचं कसं बोलायचं ते आपल्याला खूप मिळत असते आणि आई वडील झाल्या माणसांचं आदर करणे मान करणे त्यामुळे पण आपल्याला समजा म्हणजे समजू येत असते की आईवडील ह्या माणसांना उद्धट न बोलणे त्यांचा आदर करणे मान करणे सम्मान करणे त्यांची काळजी घेने आपल्या आईवडील ते आपले गुरू आहेत तसंच संत जनाबाईंनी आणि नाम संत नामदेवांनी सांगितलेलं आहे की वडीलधाऱ्या माणसांचा आदर करावे मान करावे त्यां त्यांच्याच आपल्याला म्हणजे त्यांच्याच अभंगामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते खूप काही ज्ञान मिळत असते आणि माझं असे तर अभंग खूप आहे आणि मराठी कवी मराठी लेखक खूप आहे परंतु मी संत नामदेव आनि संत जनाबाईंची फॅन आहे आणि त्यांच्यामुळे खूप काही अभंगामुळे आप म्हणजे मला खूप काही शिकायला मिळत असते खूप काही ज्ञान मिळत असते इकडल्या तिकडल्या गोष्टी जाणून घेत असते